उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील एक महत्वाचा जिल्हा असून शेतीप्रदान अर्थव्यवस्था आणि ग्रामीण व्यापारी संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध बाजारपेठा आहेत या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात या बाजारांचा सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून मोठा महत्त्व आहे उस्मावशरातील मुख्य बाजार बाजारपेठा म्हणजे गणेशनगर त्याच्यानंतर देशपांडे स्टँड आणि नेहरुचौक परिसरामधे आहेत आणि याच्यामध्ये नेहरुचौक परिसरमध्ये मसाल्याचा बाजारपेठ भरते त्याच्यानंतर देशपांडे स्टँडमध्ये आठवडी बाजार भरल्या भरलेला जातो आणि मुख्य बाजारपेठामध्ये वेगवेगळ्या वस्तू व्यापारी घेऊन येतात आणि इथे कपडे भांडी इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती साहित्य आणि किराणामाल वगैरे अशा फळ फळभाज्या वगैरे आढळतात